हॅलो हॉटेल अभिषेक व्हेज हां सर हां सर मी क्षीरसागर बोलत आहे लोकमान्यनगरमधून तर मला असं विचारायचं होतं की तुम्ही घरी देऊ शकता का पंधरा वीस जणांचं साधारण जेवण जर हवं असेल तर तुम्ही देऊ शकाल का नाही नाही नाही नाही दुपारी दुपारी हां तर मग या रविवारी मला ते हवं आहे तर साधारण मला पंधराजणांचं जेवण हवं आहे हां सगळं व्हेजच हवं आहे एक तर तुमचं व्हेजच हॉटेल आहे ना सर तर मला साधारण पंधरा जणांसाठी हवं आहे मला साधारण तीन भाज्या हां प्रत्येकी दोन तर तुमचं स्पेशल काय आहे अभिषेक स्पेशल ओके ओके तर मग मला ते अभिषेक स्पेशल जी तुम्ही म्हणताय ना ती दोन त्याच्यानंतर साधारण व्हेज कढई आहे का मग व्हेज कढई पण दोन हां आणि एक पनीरची कुठली चांगली आहे तुमच्याकडे पनीर माखनवाला चालेल ती गोडसर असेल का बरं बरं बरं बरं नाही मला गोड चालेल थोडीशी गोड चालेल म्हणजे मुलांचं पण होऊन जाईल मग पनीर माखनवाला दोन व्हेज कढई दोन आणि तुम्ही जे म्हण अभिषेक स्पेशल ते दोन असं मला ते दोन हवं आहे आणि दुसरं म्हणजे मग आपल्याला रोटी लागेल हां तर मला साधारण वीस रोटी लागेल म्हणजे मला वाटतं वेज गार्लिक नान द्या हां बटर गारलीक नान करेक्ट ते मऊ पाहिजेत हं पण जरा बरं बरं बरं बरं ठीक आहे नाही थोडं मऊच पाहिजेत तर तसंही बघा हां आणि डेझरमध्ये काय छान तुम्ही सजेस्ट कराल बरं बरं बरं बरं तीन चार प्रकार आहेत तुमच्याकडे बरं मग डेझरचा मी तुम्हाला एक अर्ध्या तासात परत कळवते आणि आज मला हे सगळं सात तारखेला हवं आहे बरं का सर तुम्ही पाठवाल ना आणि मग त्याची डिलिवरी म्हणजे देताना पैसे देऊ का जीपे करायला लागेल आधी ओके नाही नाही मग कॅश ऑन डिलिवरीच करूया आपण ठीक आहे चालेल चालेल चालेल मग मी तुम्हाला तसं कळवते एक अर्ध्या तासात तुम्हाला बाकीचं सगळं डिटेलमध्ये कळवते आणि पत्ताही सांगते ओके ओके